हॅलो मुन्ना दादा तुमची ऑटो खाली आहे का माझी बारा वाजताची जसं ट्रेन होते ना मला उशिरा होतंय खूप त्यामुळे मला विचारायचा होता की तुमच्या ऑ तुम्ही उपलब्ध राहाल की काय म्हडून मला साडेअकरा वाजता गाडीतकडून निघायचं घरून आम्ही दोन जण आहो आम्ही मला मी आता इकडे सिंधी शाळेजवळ आहे सिंधीज्या शाळेवरूनच तुम्हाला घ्यायचे आहे ठीक आहे ना